आज मी तुमच्यासाठी माझा अनुभव सांगणार आहे माझ्या नवीन सॅमसंग गॅलॅक्सी एम थर्टी फोर फोनबद्दल मला हा फोन खूप आवडत आहे त्याचं डिजाईन खूप सुंदर आणि स्टायलीस आहे फोनचं डिजाईन आणि मोठा सहा पॉईंट सात इंचाचा सुपर ॲमोलेट डिस्प्ले मला खूप आवडतो त्याचा डिस्प्ले खूप चमकदार आणि स्पष्ट आहे ज्यामुळे फोन वापरणे आणि टाईमपास करणे खूप आनंददायक होते फोनच्या प्रमुख गोष्टींमध्ये मला त्याची बॅट्री लाईफ आणि कॅमेरासुद्धा खूप आवडतो ह्या फोनमध्ये सहा हजार एम एचची बॅट्री आहे ज्यामुळे आपण फोन एक दिवसापेक्षा अधिक वापरू शकतो आणि पन्नास मेगापिक्सेलचा प्रमुख कॅमेरा आहे ज्यामुळे आपण खूप सुंदर छायाचित्रे काढू शकतो या फोनमध्ये स्टिरिओ स्पीकर्स आहेत ज्यामुळे आवाजदेखील खूप सुंदर येतो फोनच्या प्रोसेचरची क्षमता खूप चांगली आहे ज्यामुळे मला गेमिंग आणि मल्टिटास्किंग करण्यासाठी या फोनचा खूप उपयोग होतो आणि तो खूप वेगवान चालतो फोनचं ऑपरेटिंग सिस्टीम खूप सोपे आहे या फोनमध्ये दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे सहा जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आणि दुसरा म्हणजे आठ जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज अशा विशाल स्टोरेजमुळे आपण खूप डेटा याच्यात साठवून ठेवू शकतो अशा प्रकारे थोडक्यात सांगायचं झाले तर सॅमसंग गॅलॅक्सी एम थर्टी फोर हा एक खूप छान फोन आहे ज्याच्यात स्टिरिओ स्पीकर्स सहा हजार एम एचची बॅट्री पन्नास मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि त्याचा प्रोसेसर क्षमता ही खूप चांगली आहे आणि त्याचे डिझाईन देखील खूप उत्तम आहे आणि ह्या फोनची किंमत देखील त्याच्या वैशिष्ट्यांपेक्षा खूप कमी आहे ज्यामुळे मला हा फोन खूप आवडला आहे